हॅलो मला मामाला बोलायचां आहे तर माझा नंबर एक एक चार पाच

नऊ झिरो झिरो नंबर आहे तर त्या नंबरवर मला तीनशे रुपयाचं द्याधस मार कारण त्याच्यात डेटा पण येते आणि सर्वच येते रिचार्ज पण येते डेटा पण येते आणि मला बोलायचं आहे कधीपासून मी बोललोच नाही रे माझ्या भावाला आणि माझ्या त्याईला त्याच्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज कर